ट्रेन ट्रेनला मराठीमध्ये आगीन आगीनगाडी म्हटले जाते ट्रेनचा आवाज हा झुकझुक झुकझुक असा असतो त्याची ट्रॅ ट्रेनेची चाके ही खूप मोठ्या आकाराची असतात त्याची सीट्स हे काही म्हणजे लोकल ट्रेनचे जे सीट्स आहेत ते वुड लाकडाची असतात आणि जी पण आपण गावी जातो त्या जे आपल्या लोकं लोकल सोडून जे दुसरे व्यतिरिक्त म्हणजे जे ट्रेन्स असतात ना त्याच्या ज्या सीट्स असतात त्या ह्या प्रशस्त असतात प्लस त्या कापसाच्या गादीच्या बनलेल्या असतात ज्या आपण रिझर्वेशन करतो प्रिबुकिंग केलेल्या जे पण ट्रेन असतात त्याचे जे सीट्स असतात ते सॉफ्ट असतात त्याचे जे मग कापसाच्या गादींचे बनलेले असतात आणि जे आपले नॉर्मल जे आपण दररोजच्या व्यव दररोजच्या प्रवासासाठी आपण जिथं जातो ते लाकडाचे बनलेले आहे प्र ट्रेनच्या इथे वरती पकडण्यासाठी हँगल असतात त्याचे तुम्ही कुठच्या स्टेशनवरती थांबणार ह्याचा आवाज हा आता टेन ट्रेनमध्ये पण इंडिकेटर लावलेलं असतं त्या ट्रेनच्या इंडिकेटरवरती कुठचं स्टेशन चालू आहे कुठचं पुढचं स्टेशन आहे हे तुम्हाला सांगितलं जातं ही ट्रेन कुठून कुठे जाणार आहे ते त्याच्यावरती लिहिलेलं असतं मराठी इंग्लिश हिंदी ह्या तीन लँग्वेजमध्ये त्याचा आवाज येतो ट्रेन किती वाजता सुटणार आहे ते किती वाजता तिथे पोचणार आहे ह्याचं हे इंडिकेटरवरती दाखवले जातं आम्ही आता बघायला गेलो तर खूप साऱ्या ठिकाणी ट्रेनने प्रवास करतो दररोज बघायला गेलं तर आम्ही भां मी भांडुपला राहात असल्याने मी भांडूपवरून दादरला तिथपर्यंत जाते भांडूपवरून पुढचे जे पण स्टेशन आहेत भांडुप नाव भांडुप कांजूर विक्रोळी घाटकोपर ह्या पुढच्या स्टेशनाने आम्ही दररोज दादरला प्रवास करतो तसंच तिकडूनही छत भांडुपपासून छत्रपती शिवाजी टर्मिनंसपर्यंत खूप काही स्टेशनं आहेत तसेच इथून भांडुपपासून बदलापूर अंबरनाथ ह्या साईटला पण वेष्टन वेष्टन लाइन आहे साऊत लाइन आहे बँड्रा वगैरे अशा ठिकाणी खूप लाईन्स आहे आणि बघायला गेलं तर आताच्या जगामध्ये ट्रेनपेक्षा स म्हणजे सोप्पा आणि सरळ आणि सेफ प्रवास कुठचाच नाही आहे ट्रेनचा प्रवास हा खूप चांगला आहे आपण खूप कमी वेळामध्ये ट्रेनमधून एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जातो आणि कमी प्राईजमध्ये कारण ही गवर्मेंट ट्रेन जे पण आहे ते गवर्मेंटच्या अंडर आहे म्हणून तिकडे त्याचा काही ट्रेनमध्ये थोडाही बद बिघाड झाला असेल तर तो आपल्याला म्हणजे लवकर केल सांगितलं जातं ते तिथल्या तिथे ट्रेन थांबवली जाते त्यामुळे ट्रेन ही खूप का काही वाहनांपेक्षा सेफ आहे आणि त्याचा आवाज त्याचं जे पण इंजिना आहे सुटायच्या आधी एक इंजिनचा आवाज येतो फलक त्याचे जे गार्ड असतात ते ग्रीन हिरवा सिग्नल देतात आणि त्याच्यामुळे तर पं एका इंडिकेटर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप चांगले हे मग चांगली गोष्ट पडते